प्राण्यांचा कचरा हा शेतकऱ्यासाठी अतिशय फायद्याचा असतो मी म्हणेल शेतामध्ये जर तर आपण त्या त्या ठिकाणी टाकलं तर एक खत म्हणून त्या ठिकाणी निर्माण होतो आणि पिकाला त्याचा खूप मोठ्याप्रमाणात फायदा होतो